लिखाणाची आव्हानात्मक बाजू म्हणायचं झालं तर ही एकच आहे दोन कंडिशनमध्ये जसं की एखादा विषय जर आपल्याला अगोदरच माहिती आहे आणि आपण त्याच्यावर मग चांगलं मोकळेपणानं लिहू शकतो म्हणजे मनानं किती पण लिहू शकतो आणि दुसरं म्हणजे झालं तर एखाद्याविषयी आपल्याला माहीत नसतं आणि आपल्याला लिहायचं तर असतं पण त्या विषयात काय बोलावं नेमकं काहीच माहीत नसतं डायरेक्ट ते टॉपिक आपल्याला दिलेला असतो असेच काही लेखनासाठी वेगवेगळे लेख कसे कधी कधी विषय सापडत नाहीत त्यांना ते बोलायला कन्फ्युज होतात आणि जर एखाद्या विषयावर जर आपल्याला बोलायचं झालं तर त्याच्याविषयी एखादं ब्लॉग लिहायचं असला तर आपल्याला अगोदर माहिती पाहिजे त्याच्याविषयी तेव्हा आपण ते लिहू शकतो आणि हा अनुभव मला आलेला आहे